नमस्कार माझं नाव पांडुरंग कृष्णाराव पोले आहे मी सावली बहिनाराव येथील रहिवासी आहे भारतातील नावाजलेलं योगगुरु म्हणलं तर सर्वात टॉपचे म्हणले तर आपले समदारना परिचित असलेले बाबा रामदेव बाबा रामदेव हे खूपच मेहनती आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवावर एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलेले आहे की त्यांनी प्रत्येकाला योग श योग शिकवला आणि योगाच्यामार्फत आपले शरीराचे शुद्धीकरण कसेे करावे मनाचे शुद्धीकरण कसेे करावे हे सर्व रामदेव बाबांनी संपूर्ण भारताला सांगितलेले आहे आणि आज खरं जर समद्या भारताला जे योग समजत आहे याचे महत्त्व समजत आहे यासाठी रामदेव बाबा यांचे खूप मोठे योगदान आहे त्यांनी आजच्या काळातील तरुण पिढीला व्यसनापासून कसं मुक्त राहावं यासाठी योग आणि योग जर केला तर तुम्ही योग यापासून वाईट प्रवृतीपासून तुम्ही मनानेच दूर होऊ शकता हे रामदेव बाबांनी त्यांच्या प्रवचनातून आणि त्यांनी केलेल्या योगासनांमधून सर्वांना दाखवून दिलेला आहे